आवाजातील थकवा हा आजच्या हल्लीच्या तारखेमध्ये जसं आपलं प्रदूषण आणि ज्या प्रकारे ॲटमॉस्फिअर चाललंय त्याप्रमाणे हा आवाजातील थकवा किंवा घोगरेपणा येतो आहे तसे तर भरपूर कारणं आहेत घोगरेपणाची पण थाल्लीच्या जो खराब वातावरणामुळे हा घोगरेपणा येतो आहे किंवा आयस्क्रीम खाल्ल्याने किंवा गरम थंड पाणी जास्ती पिलं तरीसुद्धा तो बर्फ खाल्ला तरीसुद्धा घोगरेपणा होतो किंवा घसा बसतो तर ह्यासाठी एक साधारण उपाय म्हणजे गरम पाण्याच्या गुळण्या करणं किंवा गरम पाण्यामध्ये मीठ घालून गुळण्या करणं हा एक साधारण उपाय दुसरा उपाय आलं खाणं आलं चघळून खाणं किंवा सुंठ चघळून खाणं किंवा जेष्ठमधाची काडी जी असते ती चघळून खाणं किंवा ती जेष्ठमधाची काडी जी आहे ती चोखत रहा ह्याच्यानी खूप म्हणजे खूप फरक पडतो तुम्ही जर सतत एक दिवस जर करत रहाल तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला याचा परिणाम अवश्य दिसणार त्याचबरोबर आ आपण काळजी घेण्यासाठी म्हणून काय करू शकतो तर काळजी घेण्यासाठी म्हणून आपण नियमितपणे जर व्यायाम केला जसं की प्राणायाम आहे ओमकार आहे ह्या ज्या हे जे काही व्यायाम आहेत हे जर आपण रेग्युलर बेसिसवरती सकाळचे जर उठून केले तर आपल्या आवाजा आवाज जर आपला जर घोगरा असेल तर तो घोगरा घोगरेपण निघून जाणार आणि आवाजामध्ये हलकीशी शीतलता येते